उन्हाळा उन्हाळा उन्हाळा ऋतू असला की त्यामध्ये आपल्याला खूप चिपचिप वाटते गरमी होते आणि उन्हाळा म्हटलं की कुठे येणं जाणं आपल्याला मुश्किलच होऊन जाते आणि उन्हाळा म्हटलं की अजून म्हणजे उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे जास्ती असल्यामुळे आणि लग्न कोणते प्रोग्राम जास्ती उन्हाळ्यामध्येच राहाते आणि नंतर उन्हाळा न असला की त्यामध्ये घर घरामध्ये बाहेरसुद्धा आपण निघू तर शकतच नाही पण घरामध्ये पण खूपच गरमी होते आणि त्यावेळेस तर थंड पाणीच प्यावं लागते फ्रीजमधलं बाकीचं आपण दुसरीकडलं पाणी पिऊच नाही शकत कारण गरम पाणी तर बिलकुलच पिऊ शकत नाही ते तर काही पण होवो पण त्यावेळेस आपल्याला फ्रीजमधलंच थंडच पाणी पाहिजे आणि नंतर मग थंडी थंडीमध्ये थंडी म्हणजे हिवाळा हिवाळ्यामध्ये आपण हिवाळ्यामध्ये दहा म्हणजे असं मग खूप चांगला हे वाटते की आपण नुसतं त्यावेळेस असं धावतच राहातो म्हणजे सारखं हिवाळ्यामध्ये आपण सकाळी उठतो सारखं आपण कामं करतो म्हणजे त्यामध्ये असं काही हिवाळ्यामध्ये असा तो हाच दि म्हणजे ऋतूच चांगला राहातो की त्यामध्ये आपण हिवाळ्यामध्ये आपण सकाळी उठून कामं करणं कुठे कामाला जाणं असेल तिथे जाणं श शेतात जाणं घरचे जे आपल्या घरचे परिवारातले जे लोक राहाते ते आपल्या सगळे कामोकामी लागून जातात म्हणजे असं हिवाळा असं काही अपडतच नाही की आपण इथं नाही गेलो पाहिजे तिथं नाही गेलो पाहिजे सगळं आपण व्यवस्थित आपलं हिवाळ्यामध्ये काम सुरू राहते